आमच्या जिल्ह्यातनी जंगले पाणी वगैरे हे भरपूर आहे पिण्याच्या पाण्यासाठी बेमडा प्रकल्प निओणा डॅम इथून आमच्याकडे पाणी येतात आणि आजूबाजूला भरपूर काही स्वच्छतेमध्ये बदल झालेला आहे जसं जिल्ह्याच्या ठिकाणी जसं आमची महानगरपालिका ती सातत्याने साफसफाई करते कचरापेट्या साफ करतात घरोघरचा कचरा वेचून नेतात जे लोक जमा करतात ते कचरा वे वेचण्यासाठी घंटा गाडी वगैरे फिरतात त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातले भरपूर काही संसाधने पर्यावरणात जी आव्हानं होते ते भरपूर नाहीसे झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे आमचा यवतमाळ जिल्हा सुंदर आणि सुखरूप आणि सुशोभित झालेला आहे